मी सगळ्यात पहिल्यांदा ऑनलाईन हँडबॅग मागवली होती ब्लॅक कलरची हँडबॅग होती एकदम दणकट आली होती मी ऑर्डर कालच रिसीव केली एकदम दणकट हँडबॅग आहे कलर क्वालिटीपण खूप सुंदर आहे मला प्रोडक्ट खूप आवडलं नक्की सगळ्यांनी घ्या त्याची डिझाईनपण जशी फोटोमध्ये दिसते ऑनलाईन तशीच आहे चैनची क्वालिटीपण खूप छान आहे झिप ज्या असतात बॅगच्या त्याची क्वालिटीपण खूप चांगली आहे कपडा लेदरपण त्या बॅगचं खूप चांगलं आहे त्याच्यामुळे मला खूप आवडलं प्रॉडक्ट खूप छान